मराठी भाषेवर इतर भाषांचा पण प्रभाव आहे जसे परची मोडी पोर्तुगीज शब्द मराठी भाषेमध्ये कानडी शब्द आहेत कानडी भाषेचाच जास्त प्रभाव आहे त्यामुळे मराठी भाषा ही सगळीकडे लोक बोल महाराष्ट्रात तर सगळीच बोलतात पण बाहेरचे लोक सुद्धा हळूहळू तर मराठी भाषा शिकायला लागली आणि त्याचा त्या संस्कृतीचा वारसा कसं परिणाम य त्या संस्कृतीचा कसा परिणाम झाला कारण भैय्या लोक इथे येऊन राहतात ते इतके छान मराठी बोलतात की आपण विश्वास नाही ठेवू शकत खूप लोक आहेत माझ्या मैत्रीण पण किती आहेत ज्या मराठी नाहीयेत पण मराठी भाषेत छान बोलतात आमच्या मदात दोन भैय्या आहेत पण ते दोघंही इतकी सुंदर मराठी बोलतात की विश्वास नाही ठेवत मराठी भाषेवर सगळ्या गोष्टीचा परिणाम चांगला होतो आणि आपल्या मराठी भाषेत सगळ्या आप पारशी पोर्तुगीत कानडी भाषेचे शब्द वापरले जातात मला